बागकामाची आवड असणे खूप गरज आहे आवड असेल तर सवड होणार आहे त्यासाठी आवड असेल तरच बागकामामध्ये हात घालणे योग्य राहील कारण बागकामामध्ये एक सजीव गोष्ट आहे त्याचे संगोपन करणे खूप गरजेचं राहते जर व्यवस्थित संगोपन नसेल तर ते झाड मरून जाईल यासाठी आवड निर्माण करणे हे महत्त्वाचं आहे आणि आवड असेल तर सवड होणार त्यासाठी बाहेर येऊन विकत आणण्यापेक्षा घरगुती उपयोगी विक टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी करू शकतो जसं की तेलाचे डबे असतील रंगाचे डबे असतील समजा एखादा डबा असेल त्याचे झाकण खराब झाले असेल तो डबा वापरून त्यामध्ये झाड लावले तरी होऊ शकते बाटल्या असतील आपण यूज जे काय फेकतो ते सगळं गार्डनिंगमध्ये किंवा बागकामामध्ये उपयोग करू शकतो जसे की बकेट असेल बकेटचे दांडे तुटले असतात तर त्या बकेट मध्ये पण झाडे लावू शकतो किंवा ग्रोपॅक असते त्या घरच्या घरी देखील करू शकतो तांदूळ गहू आणतो त्याचे पोते असते त्याच्यापासून ग्रोबॅकसुद्धा घरच्या घरी करू शकतो कंपोस्ट खतासारखा प्रकार आहे बाहेर एवढी कॉस्टली क कंपोस्ट खतं आहेत ते घरच्या घरी करू शकतो रोज घरी चहा बनतो त्याचे चहा पावडरपासून ती उन्हात सुकवून त्याचे डस्ट आपल्याला झाडांसाठी खत म्हणून उपयोग होऊ शकतो नारळ असेल आपण नारळ घरी फोडतो त्याची केसर शिल्लक राहते ती बाहेर फेकण्यापेक्षा घरच्या घरी कोकोपीट केले तरी सुलभ आहे कांदे असतील कांद्याची टरफलं बाहेर न फेकता त्या कांद्याच्या टरफलापासून देखील खत होऊ शकते कांद्याचे टरफले एखाद्या कापडी पिशवीमध्ये पाण्यामध्ये बुडवून एक आठवडा जरी ठेवला तरी ते पाणी पाण्यात डायल्यूट करून झाडांना दिले तरी झाडांना खत होऊन उपयोगी होऊ शकतो तांदूळ धुतले तांदळाचं पाणी असेल जे जे काही किचन वेस्ट आहे ते सर्व बाग कामासाठी उपयुक्त आहे त्यामुळेच प्रत्येकाने जर आवड असेल तर ह्या गोष्टी होणार आहे त्यामुळेच पै प्रथमच मी बोललो की जर आवड असेल तर सवड होणार आहे